आपन स्वैपाक जे करतो गॅसवर गॅसवर तर आत्ता निघालाय गॅस तसं आपल्याला गॅसवरचा स्वयंपाकाने जबाबदारी खूप राहते सिलेंडर बंद केलंच पाहिजे आणि आणि शेगडी बंद केलीच पाहिजे कमी जास्त गॅस केली पायजे त्याची बहोत जबाबदारी आयलेय जसं चुलीचं अन्न चव लागते तसं गॅसचं अन्न चव लागत नाही हे तरं आपल्याला माहीत आम्ही आमच्या वडलाच्या घरी चुलीवरचा स्वयंपाक मस्त सुंदर लागे भाजी भाकरी सगळां आणि चुलीवर कसं आहे थोडेशे कोळसे जरी गरम राहून त्याच्यावर ठेवून दिलं तरी सगळं पकून जाते आणि गॅसवरचं नाही हो हे शकत बंद झाली बंदच झाली काही तिच्यावर गरमसुद्धा होत नाही आणि जबाबदारी बहोत आहे गॅसची सिलेंडरचं कधीकधी एवढं पेपरमध्ये येते ते स्फोट होते हे होते ते होते काही म्हणजे गॅस असं पण आता कसं आपण म्हणजे मजबूरआहो आपण शहरामध्ये वगैरे राहतो राहिलं तर त्यांना काही म्हणजे उपाय नाही हे पर्याय नाही आहे दुसरा तरं ते गॅसची जबाबदारी आहे आपल्याला चुलीची जबाबदारी नाही चुलीवर एक काळी जरी लावली गोवरी वगेरे लावली तर छान स्वयंपाक होतो आणि इतका चवदार होतो का काही विचारता हे नाही आम्ही आमच्या आईडलाच्या घरी चुलीवरच स्वयंपाक करत होतो आता कसं आहे इकडे तिकडे गेलं तर गॅस सिलेंडर पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजेच आता आजकालच्या जमान्यामध्ये काही हे नाही चुली काही मिळत नाही आणि जागाही ना नाही राहात जाग्याचा प्रश्न आहे येते ए हा आणि चु गॅसची जबाबदारी आहे चुलीची जबाबदारी नाही